जे आमच्या बागेमधे जे मी झाडं लावलेली आहेत माझ्या गार्डनमध्ये तर त्याची जी फुलं आहेत तर ते मी देवाला वाहते देवांसाठी हार वगैरे करते आणि जे फळं आहे माझ्याकडे कसंच आंब्याचं झाड आहे बदामीचं झाड आहे आणि सीताफळ आहे चिक्कू आहे तर ती फळे आम्ही घरीच खात असतो आणि आंबे जर जास्त प्रमाणात आले तर पूर्ण कॉलनीमधे आम्ही देत असतो जेणेकरून दुसऱ्या लोकांनापण ते खायला मिळायला पाहिजे आणि बाकीचे जे आहेत फळं ते आम्ही घरीच वापरत असतो आणि फुले जी आहेत जी गुलाबाची वगैरे फुले आहे तर मी फक्त काहीच फुलं देवांसाठी तोडत असते बाकीची फुलं जी आहेत ती मी झाडालाच ठेवते तर मला झाडाला असलेली फुलं खूप छान वाटते कारण ते झाडावर एकदम असे फुललेले फुलं दिसतात आणि खूप छान वाटतं ते बघून